दोन हजार पाचशे पन्नास सत्तर हजार आठशे नऊ दोन लाख तीन हजार पंच्याहत्तर नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पाच हजार तीनशे दोन